भारत हा विविधतेने नटलेला देश आहे ह्याच्यामध्ये एकोणतीस राज्यं आहे त्यामधला महाराष्ट्र हे एक राज्य आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठी भाषा बोलली जाते आणि महाराष्ट्रामध्ये सहा विभाग पडतात प्रादेशिक विभाग सहा आहे त्याच्यामध्ये कोकण विभाग पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र ना विदर्भ मराठवाडा ह्यासारखे विभाग नाशिक विभाग ह्यासारखे विभाग आहेत आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात उदाहरण द्यायचं झालं तर हिंदू मुस्लिम शिख ख्रिच्चन ह्यासारखे वेगवेगळे लोक राहतात पण मुख्यतः जास्त हिंदू हिंदू लोक जास्त महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात गणेश उत्सव दसरा दिवाळी हे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात गणेश उत्सावामध्ये ग गणेश आष्ट अष्टविनायकाचं दर्शन घेतलं जातं तर त्याच्यामध्ये गणपतीपुळे हे एक मुख्य ठिकाण आहे रत्नागिरीमधलं गणपतीपुळे हे गणपतीचं मध्ये नवसाला प पावाणारा हा पावणारं हे गणपतीचं देवस्थान आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी शेती केली जाते उदाहरण द्यायचं झालं तर मग ज्वारी बाजरी मका गहू तांदूळ नाचणी ह्या पद्धतीची पिके घेतली जातात कोकणामध्ये शक्यतो भात पिकवला जातो आणि तिथं भात आणि मासे ह्या पद्धतीचंच अन्न घेतलं खाल्लं जातं महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे मुंबईमध्ये बरीच महत्त्वाची ठिकाण आहे त्याच्यामध्ये गेट वे ऑफ इंडिया बोरिवली राष्ट्रीय उद्यान असेल मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ अशी वेगवेगळी शैक्षणिक स्थळे आहे पुणे वि पुण्याला विद्याचं माहेरघर म्हटलं जातं पुण्यामध्ये वेगवेगळ्या भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणची मुलं विद्यार्थी शिक्षणासाठी येतात नागपूरमध्ये त्याचप्रमाणे मुंबईमध्ये चैत्य भूमी ही हे सु इथं हे डॉक्टर बाबासाहेबाच्या पदपस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये दीक्षा भूमी दी हे दीक्षाभूमीला अनन्य साधारण महत्त्व आहे इथे लाखो अनुयायांच्या अनुयायांच्या साथीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मुस्लिम लोकंही इथे मोठ्या प्रमाणानं आहे इथे बकरी ईद मोहरम रमजान ईद हे मोठ्या प्रमाणामध्ये स सण साजरे केले जातात ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ हा सण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे इथे आदिवासी लोकंही आहेत आदिवासी लोकामध्ये वारली चित्रकला बऱ्यापैकी फेमस आहे त्याचप्रमाणे कोळी लोक असतात तर कोळी लोकांचं कोळी नृत्य फेमस आहे मोठ्या प्रमाणे लोकप्रिय आहे लावणी हे महाराष्ट्राचं लोक लोकसंगीत लोकनृत्य आहे लावणीद्वारे जनजागृती ही केली जाते त्याला त्याला त्या त्यांचं तमाशा प पथक असं म्हटलं जातं त्या ढोल पथक असतात दिवाळीमय दिवाळी ही पाच दिवसांची असते ह्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे ह्या सणांच्या माध्यमातून ल सर्वधर्मीय लोक एकत्र येतात आणि एकत्र सण उत्सव साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये बरेच गडकिल्ले आहेत शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य महाराष्ट्राचे मोठे राजे होऊन गेले त्यांनी बरेच किल्ले बांधले ही किंवा मोगलांकडून किंवा आदिलशहा यांच्याकडून ते जिंकून घेतले रायगड ही मराठ्यांची राजधानी आहे आणि रायगड हा खूप मोठा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ला ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड हे ते शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केलेला आहे शाहिस्ते खानाचा लाल महालामध्ये बोटं छाप छाटली आहेत विशाळगड पन्हाळगड सिंहगड असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मराठे मराठ्यां मावळ्यांनी पराक्रम गाजवलेले आहेत त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज ह्यांनी सुद्धा मोठ्या प्र प्रमाणावर पराक्रम गाजवला आहे सातारा जिल्ह्यामधला अजिंक्यतारा हा खूपच लोकप्रिय किल्ला आहे हा अकराव्या शतकामध्ये बांधला गेलेला किल्ला आहे सातारा जिल्ह्यामध्ये बरेच प्रसिद्ध ठिकाणं आहेत महाबळेश्वर हे महाबेश्वरला महाराष्ट्राचं काश्मीर असं म्हटलं जातं कारण हे थंड हवेचं ठिकाण आहे इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात महाराष्ट्राच्या को कानाकोपऱ्यातून तर येतात पण जगाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा पर्यटक ह्या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या शेजारीच पाचगणी म्हणून एक ठिकाण आहे त्याला ते सुद्धा एक पठार आहे ते सपाट आहे त्याला टेबल लँड असं म्हटलं जातं हे मोठ्या प्रमाणा वर लोकप्रिय आहे वाई हे सुद्धा तिथे ढोल्या गणपती हे गणपतीचं मंदिर दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे अशी बरीच पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये आहेत कासपठार हे सुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण सातारामध्ये आहे